समाजात शांतता राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खरं तर खूप चांगले कायदे आहेत आपल्याकडे पण तसं कायदे पाळणारे नागरिक पण पाहिजेत ना म्हणजे फक्त कायदे करून उपयोग नाही ते आपण पाळायलासुद्धा पाहिजे एखाद्या व्यक्तीची वृत्ती आपण नाही बदलू शकत त्याच्यामुळे आपण कितीही नियम केले काय केलं तरी शेवटी माणसाच्या मानसिकतेवर डिपेंड आहे की तो कसा वागणार आपण जर ठरवलं की आपल्याला शांतता राखायची आहे तर आपण कसंही करून समजून घेऊ शकतो त्यामुळे कायदा व्यवस्थेत काही सुधारणा करायची गरज आहे असं मला वाटत नाही आणि वाढत्या गुन्हेगारीबद्दल बघायला गेलं तर जशीजशी टेक्नॉलॉजी वाढते आहे तसतसं लोकांना वेगवेगळे मार्ग मिळत आहेत गुन्हेगारी करायला त्यामुळे ते गुन्हेगार होत चालले आहेत त्यात आणि आताच्या लोकांची जी मानसिकता आहे ना ती खूप अशी बिघडत चालली म्हणजे ती हाताबाहेरच जात चालली आहे त्यामुळे काही करता येऊ शकत नाही त्यांना त्यापेक्षा ते आपण जेव्हा लहान मुलांना शिकवतो ना तेव्हापासूनच त्यांना चांगलं वळण लावलं पाहिजे आता जी बिघडली आहेत त्यांच्यासाठी तर काही करू शकत नाही पण निदान कायदा व्यवस्थेने त्यांना चांगली शिक्षा दिली पाहिजे बास एवढंच मला वाटतं